माझा आवडता खेळ फुटबॉल आहे आणि माझा आवडता प्लेयर रोनाल्डो आहे वर्डचा सगळ्यात टॉप प्लेयर आहे तो फुटबॉलचा आणि सगळ्यात मागे प्लेयर आहे त्याचं खेळणं म्हणजे खूप डिफेंसमधे खेळत असतो तो आणि त्याचं खेळणं सर्वात समर फॉर्डरमधे असते पूर्ण टीम हँडल करतो तो आणि फुटबॉल खेळही खूप चांगला आहे आणि तो मला खूप आवडतो फुटबॉलचा त्याला टॉपर म्हणतात रोनाल्डोला आणि तो खूप चांगल्या प्रकारे टीमला सपोर्ट करतो आणि व टीमही त्याला चांगलं प्रकारे सपोर्ट करते